तसं विचार करण्यात आला तर टीमवर्कच म्हणजे टीमवर्कने जास्तीत जास्त कार्य होत असते प्रत्येक खेळामध्ये एक एकाच्या नि फक्त सहाय्याने जास्तीत जास्त म्हणजे तेवढ वर्क नाही होऊ शकणार